हां नाट् नाटक हा माझा जीवनाच् जीवनात शाळा मी ज्यावेळी होतो तिथूनच चालू झालं आहे आणि माध्यमिक शाळेत असताना मी एकांकिका बसवायचो एकांकिका आमच्याकडून शिक्षक लोक करून घ्यायचे आणि इथून कणकवलीमध्ये एक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होते वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान ती अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आज तिला जवळ जवळ पन्नास वर्षं झाली तर तिथे बालनाट्य म्हणून आम्ही शाळेतून जायचो तिथे आम्हाला आवड निर्माण झाली आणि त्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर एकांकिका लिहायला सुरुवात केली म्हणजे एकांकिका लिहायची आणि ती सगळे मित्र मिळून आम्ही बसवायचो मग महाविद्यालयीन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असू दे किंवा ह्या राज्यनाट्य स्पर्धा असू दे किंवा आता सांगितलं तशा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा असू दे किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धा असू दे तिथे आम्ही जाऊन त्या एकांकिका सादर करायचो तर आम्ही अशीच आता आठवण आली म्हणजे अनिल बर्वे यांची खोखो एकांकिका त्यावेळी एकोणीसशे मला वाटतं नव्वदच्या आसपास आम्ही केली होती तर एक प्रसिद्ध इथले दिग्दर्शक कैलासवासी शशिकांत यर्नाळकर त्यांनी ती बसवली होती आणि आम्ही सिम्बॉयसिसला ह्याच्यात मुंबईला जाऊन ती आम्ही केली होती त्यावेळी आत्ताचे जे आघाडीचे लोकं आहेत म्हणजे उदाहरणार्थ सुनील बर्वे किंवा बरेचसे लोकं ते आत्ता जे आघाडीचे आहेत ते त्यावेळी आमच्या वयाचे असल्याने ते ते पण महाविद्यालयात होते आणि ते पण तिथे आले होते तर ती एकांकिका आम्ही तिथे केली ते त्यानंतर हळूहळू मी कॉलेज सुटल्यानंतर आम्ही हौशी नाट्यस्पर्धेमध्ये आम्ही नाटक बसवायला चालू केले तिथून मी एकांकिका लेखनाला माझ्या सुरवात झाली माझं पहिलं एकांकिका एकांकिका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लिहिली मी तिचं नाव होतं शेवटची पाच माणसं ती एकांकिका फार प्रसिद्ध झाली होती म्हणजे ज्येष्ठ नाटककार लेखक आणि आमच्या इकडचे क कोकणातले लेखक जयवंत दळवी यांनी एकांकिका वाचली आणि त्यांना ती आवडली त्यांनी स्वतः मला पत्र लिहिलं आणि ती एकांकिका आम्ही केली आणि एकांकिकेला भरपूर त्यावेळी ज्यावेळी सोशल मिडिया नव्हता मोबाईल नव्हता काहीही नव्हतं त्यावेळी त्या एकांकिकेला भरपूर यश मिळालं तिचं नाव झालं त्यानंतर मी एकांकिका लिहायला चालू केलं आणि नंतर आता हळूहळू महाविद्यालय संपल्यानंतर आम्ही नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर फावल्या वेळात मी ना नाटक लिहायला चालू केलं मी आतापर्यंत चार नाटकं लिहिली आहेत तर त्यातल्या आम्ही आणि दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धात आम्ही उतरतो तर एकोणीसशे हल्ली अठरा मग दोन हजार अठरामध्ये निखारे नाटक आम्ही केलं होतं रत्नाकर मतकरींचं वेंगुर्ल्यामधून आणि राज्यनाट्यस्पर्धेला उतरलो मी सत्तावन वर्षात पहिल्यांदा राज्यनाट्यस्पर्धेत सिंधुदुर्गाचं नाटक हे फायनलला गेलं म्हणजे प्राथमिक फेरी ओलू ओलांडून ते फायनलला गेलं त्याच्या अगोदर एकही नाटक फायनलला गेलं नव्हतं दरवर्षी नाटकं होतात सिंधुदुर्गातून पण ते फायनलला गेलं नव्हतं तर त्या नाटक आम्ही केलं होतं वेंगुर्ल्याच्या ग्रुपमधून आणि तिथून ते फायनलला गेल्यानंतर आम्ही फायनलमध्ये आम्हाला बक्षिस नंबर नाही मिळाला तरी आमचं न नाटक चांगलं झालं कारण त्या नाटकाला अभिनयाला गोल्ड मेडल मिळालं मला अभिनयाचं आणि आम माझ्या एक सहकलाकाराला एक प्रशस्ती प्रमाणपत्र मिळालं नाटक छान झालं त्यानंतर मी बोगनवेल नाटक लिहिलं ते नाटक राज्यनाट्यस्पर्धेला केलं त्यानंतर गेल्या वर्षी पासरपन नाटक लिहिलं ते पण राज्यनाट्यस्पर्धेला आणि विक्रोळीला मुंबईला इकडे कोकणामध्ये अनेक प्रयोग केले त्याचे आणि अशातऱ्हेनं नाटकाची आवड आहे पण नाटकाची नाटकामध्ये आम्हाला आवड अशी आहे की नाटक हे फक्त थिल्लर किंवा विनोदी किंवा आपण ज्याला काय म्हणू मालवणी भाषेत एक थिल्लर नाटक लिहिलं आणि असं तसं नाही आहे नाटकातून फार अभिनय म्हणा नाटलेखन म्हणा हा विषय फार गहन आहे गूढ आहे आणि आम्ही त्या बऱ्याचशा एक वर्कशॉप केल्यामुळे त्यातलं आम्हाला ग्रॅवीटी आम्हाला हे होते आता माझी मुलगी पण त्या तिथे त्या नाट्य ह्याच्यात पोस्ट ग्रॅजूएशन करते आणि तिला ब ललितकला केंद्रामध्ये त्यामुळे तिलाही आवड आहे आता ती यावर्षी पासआउट होईल त्यावेळी आम्ही नाटकाकडे जरी हौशी असलो नाटकाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन थोडा गंभीरच आहे सिरीयसली आम्ही नाटकाकडे बघतो नाटक से सिरीयसली लिहितो सिरीयसली करतो आणि नाटकाची समज म्हणजे आम्ही आता अजूनही नाटकाच्या बाबतीत विद्यार्थी दशेतच आहोत पण आम्ही नाटक शिकण्याचा प्रयत्न आमचा सतत चालू असतो तर अशा दृष्टीने आम्ही नाटकामुळे करतो आता नाटक ह्यावर्षी पण लिहिण्याचा विचार अहे नाटक लिहिण्याची प्रोसेस आमची चालू आहे आणि नाटक लि लिहिणार आहोत आणि ह्यावर्षी आम्ही नाटक करणार आहोत आणि ते नाटक कसं चांगलं होईल त्यात नवीन नवीन प्रयोग कसे करता येईल नाटकात सुद्धा ट्रॅडीशनल जो नेपथ्य असतं मोठं बॉक्स सेट्स असतो मोठे मोठे लाईट्स असतात त्याच्यात अवजड न नेपथ्य असतं ते सगळं ट्रकमधून न्यायचं वेगवेगळ्या ठिकाणी जायचं तर त्या त्याला फाटा देऊन एक सुटसुटीत नेपथ्यामध्ये अतिशय दर्जेदार आशयघन नाटक कसं करता येईल कमीत कमी नेप कलाकारांचा संच घेऊन आणि नाटकातला आशय कसा पोहोचवता येईल ह्याचा आमचा प्रयत्न असतो त्यादृष्टीने ती संहिता बेस म्हणजे आपण नाटक ज्यावेळी लिहितो तिथूनच त्याची सुरवात होते संहिता लिहिली जाते संहितेचं वाचन केलं जातं त्याच्यावर सगळे कलाकार बसून चर्चा करतात आपला संच आपलं नाटक करण्याची आपली फाइनानसिअल पोजिशन आपल्याकडे असलेलं साधन सामग्री आपण करणार आहोत त्याठिकाणी जाण्याची असलेले संधी कुठे कुठे आपण करू शकतो ह्या गोष्टीचा विचार करून नाटकाकडे नाटक केलं जातं आणि आमच्या कुडाळमध्ये बाबा वर्दम थेटर आहे तिथे दरवर्षी नाट्य महोत्सव होतो त्यामुळे विविध महाराष्ट्रातल्या बऱ्याच पंधरा नाटकं तिथे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून चांगल्या दर्जेदार नाटके येतात ती आम्ही बघतो त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात सध्या काय ट्रेंड चालू आहे कशा पद्धतीने नाटकाकडे बघितलं जातं नाटक का चा सध्या कुठला विषय हाताळला जातो आणि हाही आम्हाला समजतो त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी त्या त्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी म्हणून आम्ही नाटक करत असतो आणि अशातऱ्हेने आम्ही नाटकासाठी हौशी असलो तरी नाटकाकडे पहातो